प्रामुख्याने माझ्या भागात हिंदू व मुसलमान हे दोन धर्म मानले जातात त्या आणि हिंदू धर्मामध्ये विविध जातीचे पंथाचे लोक आपली व्यव आपला वस्ती तयार करून राहतात प्रत्येक समुदाय आपल्या वस आपल्या धर आपल्या जातीनुसार आप राहतो आणि त्या सर्वांचा मुख्य धर्म म्हणजे हिंदूच आहे